व्यंगचित्रामध्ये ज्या माणसाचं ते व्यंगचित्र आहे किंवा ज्या व्यक्तीचं किंवा ज्या एका विशिष्ट गोष्टीचं ते चित्र आहे त्याच त्याची हुबेहूब नक्कल करणे आणि ते पण माणसाला हसू आलं पाहिजे असं जं व्यंगचित्र काढणं त्याला महत्त्व आहे त्या त्या गोष्टीसाठी खरंच खूप खूप कला आणि खूप मी म्हणते मनाची सांगड असली पाहिजे तेव्हाच ते व्यंगचित्र रेखाटू शकतात राज ठाकरे आहेत हे छान व्यंगचित्रकार आहेत आणि ते छान चित्र काढू व्यंगचित्र काढतात असं मी ऐकलेलं आहे धन्यवाद